मॅडम आज आपल्या क्लासमध्ये काय होणार आहे म्हणजे टॉपिक काय घेणार आहात

ओके हो हो

हो हो चालेल हां आपला ओके आपला क्लास किती वाजता चालू होणार आहे म्हणजे त्याचा टायमिंग ओके आणि आणि कलरमध्ये कोणते आणायचे म्हणजे वॉटर कलर किंवा केच पेन ओके चालेल आणि पॅन्सिलीमध्ये पॅन पॅन्सिलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पॅन्सिल असतात त्याच्यामध्ये सर्व आणायच्या की कोणकोणत्या मोजक्याच आणायच्या आहेत वगैरे

आणि हो हो आणि आपलं म्हणजे आता ड्रॉ ड्रॉइंगचे क्लास झाल्यानंतर आपली एक्झाम कधीपर्यंत असू शकते काही आयडिया आहे का तुम्हाला ओके म्हणजे ओके

ओके आणि त्याच्यामध्ये कोणकोणते विषय येऊ शकतात म्हणजे असे तर म्हणजे कोणकोणते अंदाजे कोणते सांगू शकाल का ओके आणि एक्जामचं सेंटर म्हणजे कुठे लागेल आयडिया म्हणजे ते आपल्या क्लासमध्ये होणार की कुठे बाहेर

ओके म्हणजे सेंटर म्हणजे लागणार का आपल्याला म्हणजे अलोकेट होणार ओके ओके म्हणजे आज आपला अकरा वाजता क्लास होणार तेव्हा मी येऊ

ओके ठीक आहे चालेल मी येतो अकरा वाजता ओके चाल्